भेदभावाचे प्रकार पूर्वी फार व्हायचे पण आजकाल याचे प्रमाण फार कमी झालेले म्हणजे शहरात तरी याचे काही जास्त चालत नाही हा पण गावाकडे अजून पण भेदभाव पूर्वग्रह याचे पारडे जड आहे आजकाल कोणी आपली जात धर्म लपवत नाही जे आहे ते आहे शहरात तर याचा कोणाला अजिबात फरक पडत नाही हां पण गावात अजूनही बदल व्हायचे आहेत जे पण झाले एकदा ते पण झाले तर भारतात भेदभाव कायमचा गाडला जाईल सगळे लोक नागरिक एकाच समान पातळीवर आले तर काय छान होईल कोणाला आरक्षण नाही कोणालाही सीट नाही मला वाटतं भारतात फक्त आर्थिक निकषावर आरक्षण दिलं पाहिजे तर हे सर्व भेदभाव वगैरे सगळे निघून जातील त्याच्यामधले हां पूर्वग्रहासाठी जर म्हणायचं म्हटलं तर गावामधे अजून जे आहेत ते जुने जाणते जे लोक आहेत त्यांनी प परंपरेने इतक्या वर्षापासून जे त्यांनी ते पाळत आलेले आहेत जुन्या लोकांच्या असल्यामुळे त्याच्यात बदल होण्यासाठी अजून काही वेळ जावा लागेल ते सहजासहजी तर ते लोक हे सोडणार नाहीत पण हळूहळू हळू करत होईल त्याच्यामधे बदल होईल आणि निघून जातील